आमच्या ग्रामीण समाजात तिरलोटकर नावाच्या व्यक्तीने दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केला आता त्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी फक्त पाच गाईंनी केली पाच गाई असताना ते त्यांचं दूध काढून आजूबाजूच्या गावात विकत असत आता त्यांच्या कन्सिस्टन्सीमुळे त्यांच्या निश्चयामुळे आज त्यांच्या फार्म हाऊसमध्ये एक पन्नास गायांचा साठा आहे आज त्यांची स्वतःची तिरलोटकर डेअरी फार्म आहे आणि त्याच्यामुळे ते इतर गावांना सोबत इतर डेअरींना दूध पोचवतात त्यांच्या यशस्वी झाल्याची कारणं असे मला वाटतात की त्यांच्याची त्यांची असलेली एकी त्यांच्यात असलेली प्रबळ इच्छा शक्ती आणि स्वच्छ सुंदर उत्तम दूध आणि धंद्याबद्दल त्यांचा असलेला आदर ह्या मला त्यांच्या यशाबद्दलच्या गमक हे यशाचं गमक त्यांचं मला असं वाटतं आणि त्याचबरोबर त्यांनी सुरू केलेला कुक्कुटपालनाचा व्यवसायही आज यशस्वीपणे उभा राहिला आहे कुक्कुटपालनामध्ये ते गॅरंटी देतात की आमच्याकडच्या असलेल्या सर्व कोंबड्या ह्या गावठी असून त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही अशी एखाद्या माणसाने हमी दिल्यावर माणसं नक्कीच दुसऱ्या त्या व्यक्तीकडे खरेदी करतील आणि अशा लोकांमुळे त्यांच्या विश्वासामुळे त्यांच्या निश्चयामुळे व्यवसाय हे मोठे होत असतात उद्योग हे यशस्वी होत असतात